तर गाण्यांच्या बाबतीत म्हणायचं म्हंटलं तर जुनी गाणी आणि आजची गाणी याच्यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे असं मला तरी वाटतं कारण की जुनी जी गाणी होती त्याच्यातली वाक्यरचना त्याच्यातला अर्थ त्याच्यातला भावार्थ जर भक्तीपर गाणी असतील तर त्याचं भावार्थ खूप सुंदर होता आणि तुम्ही ज्या वेळेस ती गाणी ऐकायचात त्या वेळेस तुम्ही वेगळ्याच विश्वात जा रमायचा पण आजकालच्या गाण्यांमधेदलं जे संगीत आहे त्याच्यातली जी वाक्यरचना आहे ती फक्त शब्दाला शब्द जुळवला आणि गाणं झालं असं वाटतं आणि त्याच्यामध्ये काही अर्थपूर्ण काही विशेष असं वाटत नाही आणि आज मी ते गाणे ऐकताना तुम्हाला असं छान वाटत नाही म्हणजे ज जुनी गाणी तुम्ही ऐकली त्याच्यातलं जर तुम्ही संगीत ऐकलं तर ते असं मनाला सुखवणारं आहे आणि मला तर क पर्सनली खूप जुनी गाणी खूप आवडतात जुनी गाणी अगदी म्हणजे आपण म्हणतो की भक्तीपर गाणीच नाही दुसरी देशावरची गाणी आणि अगदी दुसरी गाणी जरी म्हंटली आपण तर ती तुम्हाला काहीतरी शिकवून जाणारीमधली आहे तुम्हाला उत्साह भरून देणाऱ्यांमधली गाणी आहेत तेव्हाचे जे कम्पोझर्स होते ग आणि तेव्हाचे जे सिंगर्स होते ते अगदी त्यांचा प्राण ओतून गाणं म्हणायचे असं म्हंटलं तरी हरकत नाही आणि त्याच्यामुळे मला जुनी गाणी फार आवडतात जुन्या गाण्यामध्ये तुम्ही तो जो कनेक्ट म्ह असं तुम्हाला वाटायचं की जो कनेक्ट तुम्ही देवापावाशी असेल किंवा तुमच्या देशाशी असेल तो कनेक्ट खूप छान जाणवायचा त्याच्यामुळे मला जुनी गाणी खूप आवडतात आणि जुन्या गाण्यांमधला अर्थ आजही तो तुम्हाला रीलेटेबल वाटतो की हं हे आपल्याविषयीच आहे असं त्यामुळे मला जुनी गाणी फार आवडतात नवी गाणीही आहेत ठीक आहेत पण सगळीच गाणी जुन्या गाण्यांसारखी नाही आहेत असं मला म्हणायचं आहे